हॅलो सातारा पोलिस स्टेशन

हां मग मला तक्रार द्यायची आहे की चोरीला गेली आहे म्हणून हां हां कागदपत्रं माझ्या गाडी माझ्याच नावावर आहे कागदपत्रं आहेत सर्व कागदपत्रांची पूर्तता मी करू शकतो त्याबद्दल नाही आहे काय पुढची प्रोसेस मग नंतर कशी असावी लागेल कारण कागदपत्रं माझ्याकडं आहे सगळं माझ्याकडं आहे नाही सध्या ना एक सी सी टी व्ही कॅमेरा नाही आहे सर इथे सी सी टी व्ही कॅमेरा नसल्यामुळे मग ते कुठे चेक करणार ना म्हणूनच तुमच्याकडे त्या तक्रार करतो आहे तर तुम्ही अच्छा मग तर पुढं पुढील पुढील प्रोसेस काय म्हणजे तशी सांगा ना आम्हाला तसं करता येईल

लेखी लेखी द्यावी लागेल का आम्हाला पुलिस स्टेशनमध्ये यावं लागेल का चालते सर येतो पण आम्हाला म्हणजे कित कधी सर माझा आमचे हांं तक्रार झाल्यानंतर तुम्ही कधी तपास सुरू करणार हां एवढी दिरंगाई सर मी रात्री लावलेली गाडी आणि सकाळी तर सर गाडीच नाही आहे तिथं हां आणि कॅमेरा इथं अपारमेंटमध्ये कॅमेरा नसल्यामुळे मग ते काहीच करू शकत नाही ना सर कागदपत्रं मूळ कागदपत्रं आहेत गाडी माझ्याच नावा वरती आहे कागदपत्रं मूळ कागदपत्रं सर्व घेऊन येतो मी अच्छा अच्छा नाही इथं इथं विचार इथं विचारपूस करतो लगे म्हणजे आम्ही येतो फक्त आता पुढील प्रोसेस म्हणजे आम्हाला नक्की काय काय करावं लागेल लेखी तक्रार द्यावी लागेल आणि मूळ कागदपत्रांचे प्रत ठीक आहे तिथे नंतर मग तुम्ही तपास केला सुरू करणार ना पण आणि नंतर मग आम्हाला हे केव्हा होणार गाडी सापडणार केव्हा मग अच्छा नाही तुम्ही सर थोडं हे करा करा ना काहीतरी म्हणजे ब ब हां लवकर हे हालचाल करा ना कारण की तिथं रात्री गाडी होती सकाळी नाही मग काय गाडी अशी काय स्वत तर गेली नाही आहेना ती कोणतरी गे चोरीच केलेली असणार आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी मूळ कागदपत्रं घेऊन पोलिस स्टेशनला येतो तिथं तक्रार देतो आणि आर टी ओ ऑफिसला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालत आहे सर येतो येतो हो लगेच लगेच येतो सर